मी माझ्या घरी वापरन्यासाठी एक कूलर आणली होती आणि त्या कूलरची म्हटलं तर दिसायला छान होती पण ति जे अंदर जे प्रॉडक्ट होते ते खूप खराब होते कारण की ते महिन्या महिन्याला तिला दुरुस्त कराव लागत होता त्या दुरुस्त करूनसुद्धा पुन्हा तशीच होत होती त्याच्यामुळे मला तर त्रास होता पण घरच्यांनासुद्धा त्याच्यामुळे त्रास होत होता त्याची बरोबर हवा पण नव्हती लागत आणि हवा लागून सुद्धा य कोन को रूम थंडी नव्हती राहत पाणी मश पाण्याची आणि मशीन प्रॉब्लम होती तिथे पाण्याची त्याच्यामुळे ते मशीनसुद्धा दोन तीनदा मी बदलवलेली आहे आनि ते बटनचा जो रहाते बटनचा ते स्पीड वगैरे वाढवायची राहते कूलरची त्या कूलरची स्पीड वा वाढवून सुद्धा तेव क स्पीड वाढत नव्हती आणि तो मॉडेल द दोन हजार तेवीसचाच आहे पण मला तो काही आवडला नाही आणि का आणि त्याच्यात एक म्हटला तर तो हवा पण काही जणांना लागत नाही आणि तो आकारामध्ये मोठा असून सुद्धा तो ख आवडत नाही कारण की तो आहे जो तो त्याला रिपीट रिपीट त्याला रिव हे करावं लागते दुरुस्त करावं लागते त्याच्यामुळे मला तर हे प्रोडक्ट आवडलं नाही तरी पण आता मी माझा विचार चालू आ आहे की हा आता भंगारामध्ये वगैरे कुठेतरी देेऊन द्यावं आणि मी सांगेन दुसऱ्यांना पण हा घ्या नको कारण याचे वाईटच परिणाम आहेत पुष्कळदा आणि याचं काही हवा पण नाही लागत बरोबर आणि थंडीसाठी आपण घेतून उन्हाळ्यामध्येे पण याच्यानं काही थंडी पण नाही लागत आणि तिची स्पीड पण कमी आहे तर स्पीड जर जास्त राहली तर आपल्याला खूप छान वाटतो प्रोडक्ट कोणताही पण याचे मले निगेटिव्हच पूर्ण आढळले त्याच्यामुळे हे छान नाही कूलर तर मला हे कूलर आवडत नाही तर मी हे घेणार नाही आणि स दुसऱ्यांना घेऊ इच्छा नको असं मी त्यांना पण सांगेन ठीक आहे